भारतातील आरोग्यसेवा इतर देशाच्या तुलनेत तशी कमीच पडते पण काही देशाच्या तुलनेत आजही भारताची आरोग्यसेवा एक नंबरवर आहे कारण जे गरीब जनता आहे जे आपला उपचार करू शकत नाही किंवा त्या उपचारासाठी पैसे खर्च करू शकत नाही त्याबद्दल सरकारच्या काही योजना आहे त्यामुळे ते फ्रीमधले आपला हे उपचार करू शकतात आणि तो उपचार जर बरोबर झाला नाही त्याबद्दल आपण तक्रार पण करू शकतो पण हे वाटते तितकं सोपं नाही त्या योजनेत आपण पात्र आहोत का नाही यासाठी जवळपास भरपूर कागदपत्रं सादर करावी लागतात त्यामुळं काही लोक ते उपचार करायचं सोडून शेवटी पैशानं आपल्या प्रायव्हेट दवाखान्यात खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करून घेतात पण माझं म्हणणं हे आहे की तुम्हाला उपचार फ्रीमध्ये पाहिजे असेल तर थोडा त्रास सहन करावा लागेल आणि खाजगी दवाखान्यात जो रोगी असतो पेशंट असतो तो मेलेला असल्यावरही त्याच्यावर उपचार केला जाते ही शोकांंतिका आहे हे प्रत्येक वेळेस होत नाही म्हणा पण एखाद्या वेळेस होते आणि त्या गोष्टीला गालबोट लागते स्वच्छता चांगली आहे दर आता म्हटलं तर परवडण्यासारखे पण आहे परवडण्यासारखे पण नाही आहे हां ह्याच्यात एक सुधारणा करावी लागेल आपल्याला भारताच्या आरोग्यसेवेत की कुठलाही रोगी पैशाविना मरता कामा नये पैसा काय आज उद्या जमा होईलच पण जो दर आहे तो जर योग्य राहिला आणि त्याला जर त्यातली सुविधा मिळाल्या सूट मिळाली तर काही दिवसांनी मी पैसे देतो बा त्याला कसं आता गाडी एवढी मोठी गाडी घेतो आपण ती ई एम आयवर घेतो मग त्या पेशंटचे जे पैसे लागते ते पण आपण ई एम आयवर जर केले तर चांगलं होईल असं मला वाटते